तानपुरा हार्मोनियम तबला मृदुंग वॉयोलिन सतार यासारख्या पारंपरिक वाद्यांबरोबर गायला आवडतं कारण त्यात आपल्या आवाजाचा पोत कळतो हल्लीची नवीन वाद्ये उदाहरणार्थ सिंथेसायझर ड्रम गिटार ही चांगली आहेतच पण त्यात आपला आवाज कुठेतरी हरवल्यासारखा वाटतो सध्याच्या सिनेसंगीतामध्ये वाद्यांचा कोलाहल जास्त वाटतो त्यामुळे ते ऐकायला पण कंटाळवाणे होते

ते जास्ती दिवस लक्षात पण राहत नाही पूर्वीच्या काळातलं संगीत असं कमी वाद्यांमध्ये गायलं जायचं त्याचे शब्द पण चांगले असायचे संगीत पण चांगलं असायचं त्यामुळे त्या ती गाणी कशी आपल्या लक्षात राहायची पण हल्लीची गाणी उडत्या चालीची असतात वाद्यांचा भरमसाठ वापर असतो त्याच्यात त्यामुळे ते गाणं अपील होत नाही थोडक्यात त्यामुळे पूर्वीची गाणीच जास्ती कमी वाद्यांमधली वाद्य तर हल्लीची पण ही चांगली आहेत पण त्याचा वापर कसा होतो आहे त्याच्यावर बरंचसं अवलंबून असतं कमी वाद्यांमध्ये सुद्धा खूप आपण चांगलं गाऊ शकतो आणि आपल्या आवाज त्याच्यात चांगला ऐकू येऊ शकतो असं माझं मत आहे